एन पी एस हेल्पलाईन का नमस्कार माझे नाव शिल्पा उत्तमराव करंजकर असून माझ्या आधारमधील शेवटचे चार क्रमांक चार तीन दोन एक आहेत आणि मी एम पी एससाठी एक अर्ज केलेला आहे त्याचे ॲप्लिकेशन नंबर एम चार तीन दोन पाच सहा सात नऊ एक आठ आहे मला अर्ज करून बरेच दिवस झाले सर परंतु माझ्या एन पी एस खात्याची सध्याची स्थिती काय आहे याबद्दल मला काहीच कळत नसल्याने माझा अर्ज पोहोचला आहे की नाही याबद्दल खात्री करण्यासाठी मी फोन केलेला आहे हां हां प्लीज माझ्या आधार कार्डचे शेवटचे चारा अंक माझ्या एम पी एस खात्यावर वापरून माझ्या खात्याची तपासणी करू शकता का किंवा त्याबद्दल संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी काय करावं लागेल हं हो हो आणि सर मला माझ्या एम पी एस अर्जाच्या प्रोसेसिंग स्टेटसबद्दल माहिती मिळू शकेल का आपल्याकडून हो आणि साधारणतः माझ्या एम एन पी एस खात्याच्या अकाउंट उघडण्यासाठी अजून किती वेळ लागेल अच्छा अच्छा अच्छा ठीक आहे थँक्यू